मी सर्फ करण्यासाठी विशेषत मुंबईला गेलो होतो पण जसं मी ऐकलं होतं तिथे खूप मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्रावर लाटाही असतात म्हणून मी तिथे सर्फ करायला गेलो होतो पण तिथे गेल्यानंतर माहिती चाललं की तिथे सर्फिंग करता येत नव्हतं कारण की जेवढ्या मोठ्या लाटांची सर्फिंग करण्यासाठी गरज असते तेवढ्या मोठ्या लाटा तिथे येत नाही म्हणून तो प्रवास माझा वाया गेला